आमच्याकडे शेती आहे शेती हे एक प छान असा व्यवसाय आहे त्यामध्ये शेतीमध्ये मुग सोयाबीन कापूस लावला जातो शेंगदाणा पराटी जवस तीळ हे सुद्धा शेतीमध्ये लावले जाते हा एकसुद्धा व्यवसाय आहे त्यासाठी माणूस लागते बैलजोडी लागते मजूर लागते मजूर वर्गसुद्धा लागते त्यांनाही पैसे द्यावं लागते सोयाबीन कापणी आहे कापूस वेचणी आहे तिळ काढणे आहे हे सगळ्या व्यवसायासाठी भरपूर मजदूर लागतात त्यांनाही सुद्धा काम दिले जाते हा शेती हा व्यवसाय खूप चांगला असतो पाण्याची सोय असते स्पिंकर असते शेतीचं म्हणजे विकायला गेलं त्याचा भाव पण कमी मिळतो दुसऱ्याकडे घ्यायला गेलं तर आपल्याला त्याचं जास्त पैसे द्यावे लागते आपल्याकडून खूप कमी कर प्रमाणामध्ये ते पैसे कमी घेत असतात शेतीचा शेती करणे ही एक वाईट नाही आहे चांगली संधी आहे शेतीपासून भरपूर आपल्याला उत्पन्न मिळत असते शेतीलाच काळी मातीसुद्धा म्हटलेली आहे काळी आईसुद्धा म्हटलेली आहे तिच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळते आहे शेती खूप चांगली आहे तिच्याबद्दल आपण ती जर नसती तर आपण जगू शकलो नसतो तिच्यामुळे आपल्याला सगळं काही व्यवस्थित होत आहे आपण जे शेती हा व्यवसाय केला नसता तर आपल्याला आज उपाशी राहावं लागलं असतं शेतीमुळे आपल्याला भरपूर उत्पन्न मिळते जे जे वस्तू आपल्याला खाण्यासाठी आहे आपण त्या सगळ्या वस्तू शेतातून काढत असतो शेतीला भरपूर मशागत करावी लागते तिला फवारणी करावी लागते सल्पेट द्यावं लागते